मला वेगवेगळ्या भाषांमधली गाणी ऐकायला आवडतात मग त्यात मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल मराठी गाणी तर खूपच सुंदर आहेत आणि ती अत्यंत मनमोहक असतात आणि त्याचबरोबर खूप सुदिंग असतात खूप छान वाटतं मराठी गाणी ऐकल्यावर हिंदी गाणी आपण एक जरा पार्टीचा मूड असेल किंवा साधारण एन्जॉय करायचं असेल तर हिंदी गाणी मी ऐकतो आणि इंग्लिश गाणी रॉक मला ऐकायला खूप आवडतं त्याचबरोबर वेगवेगळ्या तंत्रांचा गाण्यासाठी कसा हाताळतो हे मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत किंवा जे लाईट सिंगिंग असतं त्याच्यासाठी तुम्ही काही गोष्टी रियाज करून ते करू शकता पण रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला ते तंत्रज्ञान अवलंबायला लागतं आणि त्यासाठी मी रेकॉर्डिंग सेशन्स करतो आता अर्थात सिंगिंग हे माझं प्रोफेशन नाही ती माझी हॉबी असल्यामुळे मी ते बरेचदा एक साईड ॲक्टिव्हिटी किंवा एखादी गोष्ट जे जे करून प्रसन्न वाटतं म्हणून करतो पण मला असं वाटतं की वेगवेगळ्या भाषांमधली गाणी म्हणणं आणि रेकॉर्डिंग सेशन करताना काही गोष्टी एक्सप्लोर करणं ह्याच्यामुळे खूप मदत होते ती हॉबी जोपासायला